आमच्या गावात हा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे आणि गावात लागणारी सर्व व्यवस्था आमच्या गावामध्येच आहे जसे सलूनचे दुकान भाजीपाल्याचे दुकान दुग्धव्यवसाय गाई म्हशी त्यानंतर किराणा बिछायत केंद्र त्यानंतर काही कडधान्याचे दुकान असे लागणारे आम्हाला सर्व जे काही चोवीस तासाच्या कालावधीमध्ये जे काही लागते त्या घरगुती पूर्ण सामानाची व्यवस्था आमच्या गावातच आहे

आमचं गाव आहे शेतीच्या व्यवसायामध्ये जास्तीत जास्त रुचि असल्याने आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती हा व्यवसाय आहे आणि ते करायला खूप आवडते त्याच्यानंतर आमच्या गावाच्या बाजूने चांदूर बाजार सिटी आहे त्या सिटीमधून काही व्यवस्था गावात नसल्याने आम्ही तिथून जे काही लागत असेल ते आम्ही त्या चांदूर बाजार सिटीमधून व्यवस्था करतो